हालो माडम मी वैभवी कोलते बोलते आहे आपल्याकडे मला काही पुस्तकं पाहिजे होती मी एक वक्ता आहे हां मी सांगते तुम्हाला मी एक वक्ता आहे आणि मला धर्म या विषयावर बोलायचं आहे तर धर्माशी निगडीत अशी आपल्या लायब्ररीमध्ये पुस्तकं आहेत का हिंदू मुस्लिम शीख ईसाई वगैरे याशी निगडीत तशी पुस्तकं आहेत आपल्या लायब्ररीमध्ये आपल्याकडे कुराण आहे का मॅडम मला पाहिजे आहे भगवद्गीतेचं पुस्तक पाहिजे आहे सध्या आणि मला कुराण वाचायचं आहे तर ते वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे की फक्त मराठीमध्ये आहे

अच्छा मला हिंदीमध्ये हवं आहे तर चालेल आणि त्याचबरोबर भगवद्गीता कोणत्या लॅंगवेजमध्ये आहे भगवद्गीता कोणत्या लॅंगवेजमध्ये आहे अच्छा अच्छा आणि असं प्राचीन इतिहासाचं पय इतिहासाची पुस्तकं पण आपल्याला पहावे लागतील तर असे प्राचीन पुस्तकं उपलब्ध आहेत का तुमच्याकडे चालेल चालेल मी उद्या लायब्ररीमध्ये येते आणि पुस्तक घेऊन जाते ठीक आहे